मी त्या साईटवरून माझा टीशर्ट ऑर्डर केला होता त्या टीशर्टची जी मी साईज जी एक्सेल साईज तिकडे मी मेन्शन केली होती तर तर त्या साईजचा टीशर्ट तो आला पण तो मला व्यवस्थित तो मला अ हे होतो आहे सैल होतो आहे तर तो तो एक्सेल साईज ज जरा मला असं वाटलं की तो होईल पण तो आता मला सैल होतो आहे तर त्यात जी एक्सेल साईज तुम्ही जी मेन्शन केली आहे ती साईज ती चुकीची आहे मला वाटतं तिकडे तर त तो जो टीशर्टे तो मला व्यवस्थित आता होत नाही आहे आणि तो एकदा मी तो एकदा धुतले एकदा वापरल्यावर धुतला तर तेव्हाही त्याचा रंग गेला त्याचं त्याचं जे वरचं स्टीकर आहे त्याचा लोगो आहे तिकडचा रंग गेला त्याचा तर त्याच्या आधी मी एकदा टीशर्ट घेतला होता तुमच्याकडनं तो तो चांगला होता तिकडून घेतला होता तो पण आता तो जो टीशर्ट घेतलाय त्याची साईजही चांग बरोबर नाहीये तो सैल होतो आहे जास्त आणि त्याचा रंगही जातोय जो एकदा धुतल्यानंतर तर तुमच्याकडनं अम्ही टीशर्ट घेतो ते विश्वसनीय तुमची सेवा असते म्हणून तिथून आम्ही तुमचे जे तुमचे जे प्रोडक्ट्स असतात ते चांगले असतात म्हणून आम्ही घेतो तर ठीक आहे कधीतरी असं होऊ शकतं की एखादा चुकीची एखादं फॉल्टी प्रोडक्ट असेल पण ते आता ते तुम्ही कृपया मला बदलून द्या मला दुसरा टीशर्ट द्या तर त्यासाठीची तो एक मला एक एक निगेटीव एक्सपिरिअन्स मला एक आला त्या प्रोडक्टबद्दल तर तो ते प्रोडक्ट अ मला बदलून द्या आणि ती एक्सेल साईज ती त्यापेक्षा ती दुसरी साईज आहे ती द्या आणि दुसरा टीशर्ट द्या